वत्सल सुपर मार्केट का आपल्याला ते थोडं हे घ्यायचं सामान वगैरे घ्यायचं होतं घरचं किराणा सामान वगैरे हा गहू ज्वारी पेस्ट वगैरे सगळं ब्रश वगैरे हां तर मी तुम्हाला ऑडर द्यायचं होतं तुम्हाला तर ऑर्डर कसं देऊ ऑनलाईन आपल्याकडं आहे ना ऑर्डर हा ते लिहून घ्या ना गहू एक एक किलो

दोन किलो शेंगदाणे एक किलो बासमती राईस बासमती राईसचा कोणता मो मोठा कट्टा आहे का बासमती राईस कोणता चांगला आहे आपल्याकडे दावतचा नाही दावतचा मघाशी घेऊन गेलो होतो तितका काय चांगला नाही दुसरा कोणता आहे का ओपनचे बासमतीचा असतात का पण ते चांगले आहेत का ठीक आहे चालते पाच किलो ते करा आणि ब्रेश पेस्ट सेनसोडायनचं कोणतं पण एक ट्यूब द्या मोठीवाली कोणती असंल ते हां लिज्जत पापड आणि चॉकलेटचा एक बॉक्स भेटतो बघा कमी स्वीटवाला हा ते चॉकलेटचा एक बॉक्स द्या हा फलेरो रॉशस करा दोन हा दोन करा दोन बॉक्स करा लिज्जत पापड

आणि सोफ करा हां आणि आणि टॉर्च आहे का आपल्याकडे हां ठीक आहे ठीक आहे टॉर्च एक करा ठीक आहे चालेल मी कधी येऊ तो घ्यायला ठीक आहे चालते आणि पेमेंट कशी करू ठीक आहे चालेल चालंल